भारतामध्ये प्राचीन काळापासूनच भारतीय संस्कृती ही खूप अजरामर मानली गेलेली आहे कारण भारतीय संस्कृती ही सर्वात प्रथम संस्कृती जगाच्या तुलनेत मानली जाते ह्यामध्ये देवांचा काळ असो किंवा अतिशय प्राचीन काळ असो हा भारतामध्ये श्री रामाचा जन्म श्रीकृष्णाचा जन्म हा हा युगानुसार मानला जात असे भारतामध्ये सतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि त्यानंतर कलियुग असं त्या युगामध्ये विभागणी करून लोकांना त्या विषयी श्रद्धास्थान निर्माण केले जाते ज्ञान प्राप्त करून दिले जाते लोकांना देव ही संकल्पना कळते त्यामुळे श्रध्देचे स्थान म्हणून देवांना भारतामध्ये भरपूरसं महत्त्व आहे व त्यानुसारच भारताची संस्कृती सुद्धा खूप प्राचीन मानली जाते देवांमुळेच आता वेगवेगळे सण त्योहार हे मानले जात जसे भारतामध्ये दिवाळी हा सण मुख्य प्रकारे मानला मानते मानला जातो होळी आहे दशहरा आहे अशा असंख्य प्रकारचे सण त्योहार या भारतामध्ये मान मानल्या जातात संपूर्ण केल्या जातात ब सर्व लोकांसाठी तो एक आधारस्तंभ सुद्धा मानला जातो